गुड मॉर्निंग ओक्के आमच्याकडे मेंदीपासून तर रिसेप्शनपर्यंत पूर्ण डेकोरेशन अवेलेबल आहे तुम्हाला काय काय पाहिजे हो का मेंदीवाली सांगितली आहे का तुम्ही हो आमच्याकडे पण अवेलेबल आहे आणि पा पार्लरवाली सुद्धा आहे बरं ठीक आहे आणि में मेहंदीमध्ये कोणतं डेकोरेशन चालेल तुम्हाला प्लॅन्ट राहते फुलं फुलाचं वगैरे राहते ओक्के आणि हळदीमध्ये कोणत्या कलरचे फुलं लागेल एल्लो रेड ओक्के आणखी ते का सप्तपदी वगैरे राहते त्याचं पण लागेल ना हो का आमच्याकडे सर्व अवेलेबल आहे फुलांमध्ये कोणते फुलं लागेल लग्नासाठी ते डेकोरेशन राहते ना ते नवरी येते तेव्हा

ओक्के आणि ते नवरीमागं जे डेकोरेशन राहते त्याच्यासाठी बलून लागेल की फ्लावर डेकोरेशन लागेल ओक्के ठीक आहे मग ते लग्न वगैरे डेट काय आहे ओक्के अन कु ॲड्रेस पाठवून देता मला कुठं यायचं आहे काय ते बरं ठीक आहे